राज्याबद्दल देशाबद्दल इंटर्नेटने काही माहिती मिळवायची असेल तर सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे गुगल गुगल सर्चवरून आपल्याला जी हवी ती माहिती देशाभराचीच नाही तर जगभराबद्दलची माहिती आपल्याला मिळते तसंच आपला आवडता जो कुठला आपला जो आपल्याला आवडता काय आहे त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळवायची आहे तुम्हाला कोणती उत्सुकता आहे तुम्हाला कुठल्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती हवी असते तुम्हाला एखाद्या पाककृतीबद्दल माहिती हवी असते तुम्ही लगेच ती गुगलवरती जाऊन सर्च करता आणि त्याच्याबद्दल अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या भाषांमधली माहिती तुम्हाला तिथे सहज उपलब्ध होते आणि ती तुम्हाला खूपच फायदेशीर ठरते